हॅलो उबर कॅब मी वैष्णवी लाखोळे बोलत आहे यवतमाळवरून मला मला यवतमाळ ते चिखलदऱ्याला जायचं आहे माझ्या कुटुंबियांसोबत आम्ही घरातील चार लोक आहे सगळे ॲडल्ट्स आहे म्हणजे वयस्कर आहे सगळे जणं तर तुमचे चार्जेस कशाप्रमाणे असेल पर किलोमीटर असते की कसे काय तुमचे चार्जेस सांगाल मला एकूण प्रवास आमचा एक दिवसाचा असेल तिथून इथून जाणे यवतमाळवरून तिथून वापस येणे तर कायकाय पडेल आम्हाला सांगाल